गुड आफ्टरनून मॅम मी आर्या मेश्राम बोलत आहे मला ब्लू स्टार कॉन्व्हेंटमध्ये तुमच्या इकडं माझ्या मुलांचं ॲडमिशन करायचं होतं केजी टूमध्ये माझ्या मुलाचं नाव आरव आडनाव मेश्राम लष्करी बागमध्ये हो हो काय काय फॅसिलिटीज आहे तुमच्या स्कूलमध्ये हो नाही नाही अच्छा अच्छा फीस वगैरे किती असणार अठरा हजार अच्छा आणखी बुक्स वगैरे तुमच्याचकडनं आहे नं प्लेग्राऊंड वगैरे आहे नं तुमच्या स्कूलमध्ये अच्छा आणखी काही सांगा न मॅम तुमच्या स्कूलच्या बारामध्ये

हं हं अच्छा ठीकं आहे नं मग मी येते तुमच्या इकडं ॲडमिशन करायला ठीक आहे थँक यू मॅम